हॅलो हां बोला सर आम्हाला जरा क्लास बुक करायचा होता फोक डान्ससाठी तर मग फोक डान्स मग हो येस येस आहे हां हां ओ अच्छा हो हा हो ओके हो हो फंक्शन असतातच आमचे कधी ना कधी त्याच्यासाठीच तयारी करायची होती मग म्हटलं प्रॉपर क्लासच करू जरा तुमच्या याच्याबद्दल ऐकलं होतं मी ऍकेडेमीबद्दल हो हो हो पाहिलं आहे मी पाहिलं आहे अच्छा वा वा वा ते कौतुक करू शकतो तयारी पाहिजे मनाची तयारी पाहिजे बरोबर हो म्हणजे काय अगदी हेल्दी लोक पण हो असं काय नाही डान्स कोणी करू शकतं टॅलेन्ट असलं पाहिजे

अच्छा अच्छा अच्छा हां

ओके मस्त हां मग मला काय खर्च येईल साधरणतः मग ओके माझं ऍडमिशन घ्या घ्या माझं ऍडमिशन

चालेल माझं ऍडमिशन घ्या मग रजिस्टर करून मी उद्या येते आणि बरेच लोक असणार आहेत ना की मी एकटीच नाही ना चालेल ओके ओके हां हां हां हां हां हां चालेल हो हो हो चालेल चालेल मी येते तुम्ही घ्या ऍडमिशन करून येते हो हो हो नक्की नक्की नक्की नक्की नक्की चालेल सर हां धन्यवाद ओके बाय हो येते मी उद्या थँक्यू बाय